मला एखादा विषय दिला तर मी लिहू शकते पण जसं प्रत्येकाच्या आवडी असतात तसं माझ्या लिखाणाच्या पण आवडी आहेत तर लिहायला आवडायला लेखनामध्ये मला ह्या गोष्टी आवडतात कला किंवा तत्त्वज्ञान किंवा संस्कृती आणि गोष्टी या बा या बाबतींमध्ये लिहायला मला खूप आवडतं का तर गोष्टी सगळ्याच जणं लहानपणापासून ऐकतात गोष्टी सगळ्यांना आवडतात गोष्ट म्हणजे साधं असतं की आपल्याबरोबर काहीतरी घडलं किंवा कोणाबरोबर तरी काहीतरी घडलं आणि ते सांगणं गोष्ट प्रत्येकालाच ते आवडत असतं संस्कृती ही प्रत्येकाच्या जवळची गोष्ट आहे सगळ्यांबरोबर घडणाऱ्या गोष्टी आहेत आपल्या आसपास वेगवेगळी लोकं असतात त्यांची संस्कृती वेगळी असू शकते किंवा आपल्या सारखीच असू शकते पण त्याच्यात काही बदल असू शकतात अशा बऱ्याचशा गोष्टी असतात कला ही व्यक् माणूस कलेमुळे माणूस झाला शेवटी त्यामुळे कलेबद्दल लिहायला मला फार आवडतं